मी भेट दिलेल्यापैकी मुक्तागिरी हे सर्वात एक अनपेक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण वाटलं कारण की तिथं जेवढे जैन लोकांचे ज्याला आपण तीर्थक्षेत्र पण म्हणतो आणि तिथं जे स जे काही कोरीव काम केलं आहे एवढं याच्यामध्ये आणि ते पण बरोबर पहाडाच्या आतमध्ये आणि एवढं सर्व मंदिर केलेलं आहे तर खूप एक वैशिष्ट्यपूर्णता आहेच कारण की ते एवढं पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे तर खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते आणि अनपेक्षित असं वाटते की त्या काळात पण एवढ्या वर म्हणजे पहाडाच्या आतमध्ये ते कोरीव काम केलेलं आहे तर किती कठीण काम होतं की तिथपर्यंत जाणं तिथं ते का कोरीव काम करणं किंवा दगडं घेऊन जाणं ते खूप महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं वेगळं असं वाटते इतके अनोखे होत होते की बाकीच्यापेक्षा थोडं वेगळं वाटते